माझे यजमान स्वतःच एक खूप चांगले सुधारक असे शेतकरी आहेत आणि त्यामुळे झाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी वेळोवेळी मला तेच सल्ला देतात म्हणजे आमची शेती चांगली आहे त्यांनी खूप चांगली ती सुधारित केलेली आहे त्यामुळे आणि घरची बाग माझ्या हातात असते त्यामुळे बागेच्या कधी झाडाला वाळवीच लागलेली आहे की की मग तंबाखुचं पाणी टाकायचं आहे किंवा मग कढीपत्त्याच्या झाडावर कधी कीडच पडलेली आहे तर मग काय टाकायचं आहे किंवा लिंबाच्या झाडाला जर लिंब येत नसतील तर मग पाऱ्याचं पाणी त्या ठिकाणी टाकायचं किंवा आपल्या घरी उरलेला आपण ताक वगैरे सुद्धा त्या ठिकाणी टाकू शकतो असे छोटे मोठे जे सल्ले आहेत ते माझ्या घरीच मला मिळत असतात आणि त्यामुळे मग फुलझाडं असो किंवा असं घरच्यापुरती कोथिंबीर असो परसबाग म्हणू आपण त्याला ती जर लागवड करायची असेल तर ते माझ्या दृष्टीने अतिशय सोपं काम होऊन जातं कारण सल्ले देणारे घरातलेच असल्यामुळे सगळी माहिती घरातच मिळते